स्थिर लाइफ सेटअपमध्ये चित्र काढण्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो त्याचा अनुभव माझा खूप छान आहे पण अवघड दिसते याच्यामध्ये आपल्याला एक स्थिर राहून चित्र काढावं लागतं जशी मला आवड आहे चित्राची त्याला पेशन्स पाहिजे म्हणजे त्याला एक स्थिरपणा पाहिजे त्याच्याशिवाय आपण चि ते चित्र काढू शकत नाही आणि त्याला खूप वेळ लागतो जर एक सुंदर चित्र तुम्हाला काढायचं आहे तर माझ्याकडे एक अनुभव आहे त्याच्यामध्ये सुंदर एक क्रिष्णाचा फोटो मी काढला होता आणि त्या क्रिष्णाचा बाळकृष्ण होता तो त्याच्यामध्ये एक छोटसं वासरू होतं काढलेलं त्या क्रिष्णापेक्षा त्या छोट्याशा वासराचं मुख म्हणजे तोंड एवढं सुंदर निघालं होतं की आताही ते चित्र मी माझ्याकडे ठेवलंय आणि कोणालाही दाखवलं तर ते सगळ्यांना ते क्रिष्णापेक्षा ते वासरू खूप गोड वाटलं तर हा माझा एक छान अनुभव आहे